राज्यामध्ये म्हटलं तर खूप व्यवसायिक संध्या आपल्याला मिळतात त्या छोट्या छोट्या पण व्यवसाय संध्या आहेत म्हणजे लेडीजसाठी म्हटलं तर कॉटनचं गारमेंट स्टोअर काढू शकतो म्हणजे कमी गुंतवणूक करून जास्तीत जास्त बिझनेस कसा वाढवता येईल यासाठी एक तीन चार बिजनेस आहेत छोटे छोटे आहेत ज्याच्यात गुंतवणूक कमी करता येते तर एक ऐकी रूमरे रूम आहे त्या रेंटवर सुद्धा आपण देऊ शकतो आता कोल्हापुरामध्ये कसं आहे की पन्हाळा ज्योतिबा किंवा महालक्ष्मी मंदिर हे सगळे ठिकाणं खूप जवळपास असल्यामुळे तेथे बाजारपेठासुद्धा खूप होताना दिसतात तर तिथं आपण एखादं शॉप वगैरे काढू शकतो कपड्यांचं दुकान किंवा आता पर्यटक एवढे लांबून वगैरे येतात तर त्यांना आपण रूम रेंटवर सुद्धा देऊ शकतो त्याचबरोबर लेडीजसाठी एक छान असा ऑप्शन म्हणजे असं चांगला आहे की योगा सेंटरसुद्धा स्वतःचं स्वतः आपण काढू शकतो त्यामध्ये जास्त इन्वेस्ट करावं लागत नाही तरीसुद्धा जर सुरुवात केली गेली तर खूप मोठा सुद्धा हा बिजनेस स्वतःचा होऊ शकतो त्याचबरोबर डिजिटल मार्केटिंग एजन्सीसुद्धा यातून होऊ शकते फूड बिजनेसेस होऊ शकतात घरगुती आपण पदार्थ करून एखाद्या दुकानामध्ये विकाय विकण्यासाठी सुद्धा देऊ शकतो हा सुद्धा बिजनेस खूप छोटा छोटा आहे आणि ह्या व्यवसायिक संधीच आहेत स सर्वांसाठी कारण पर्यटकांची वर्दळ जास्त असल्यामुळं हे असे बिजनेसेस पुढे चालू शकतात ज्याच्यामध्ये नॉलेजची खूप काही गरज नाही आहे कला महत्त्वाची आहे जे काय आवड आहे ते आपण आपल्या पद्धतीने साध्य करू शकतो किंवा गुंतवणूक करून इतके छोटे छोटेस व्यवसायसुद्धा आपण करू शकतो